आम्ही आमच्या फॅमिलीसोबत एक प्रवास करायचा ठरवलेलं होतं त्यावेळेला आम्हाला पिकनिक स्पॉट म्हणून चिखलदरा जे होतं जवळचं स्टेशन हिलस्टेशन तिथे जायचं होतं तर तिथे आणि आमचा बजेट पण खूप कमी होतं तर त्यासाठी आम्ही अक्षरशः खूप कमी बजेटमध्ये तो प्रवास करण्याचं ठरवलेलं होतं आणि तिथे आम्ही जाऊन तो प्रवास अक्षरशः खूप छान पद्धतीने केलेला आणि त्यामध्ये आम्हाला कमी पैशामध्ये खूप चांगलं आम्हाला ते प्रवास करता आलेला आणि त्या ट्रॅव्हल वगैरे सर्व गोष्टी आम्हाला मॅनेज करता आलेल्या होत्या कारण तिथे प्रत्येक गोष्टींचा आम्ही व्यवस्थितपणे नियोजन केलेलं होतं जाण्याचं परत येण्याचं तिथे थांबण्याचं जेवणाचं ह्या सगळ्या गोष्टींचं अक्षरशः काटेकोरपणे जे आपल्या बजेटला परवडेल त्याच प्रकारे आम्ही अ अनुसरण केलेलं त्यामुळे आम्हाला तो प्रवास जो आहे खूप छान परवडला सुद्धा आणि आर्थिकरित्या आम्हाला तो करणं शक्य झालेला होता तर अशाप्रकारे आम्ही आमचं बजेटला धरून आम्ही हे काम केलेलं होतं प्रवास केलेला त्याच्यामुळे सगळ्यांना खूप आनंद सुद्धा झालेला होता